हो बोला ड्रायव्हर बोलतो

बरं महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कुठे फिरायचं तुम्हाला अच्छा अच्छा कसं पहिल्यान पहिले हां पहिले कुठनं जायचं आपल्याला समजा आपण त्या हिशोबाने आपण हे करू अकोल्यावरून समजा महाबळेश्वर अच्छा तर आपण कसं करू शा दोनशे अडीचशे किलोमीटर झालं की असं एक ठिकाण पहायचं तिथे ठिकाण पाहू आपण तिथं राहण्याची व्यवस्था राहील आणि तिथलं पा पाहणी जी तुमचं दर्शन वगैरे मंदिर असं गाव तुम्हाला पाहण्यात येईल आणि तिथे राहायची व्यवस्था होईल तुमची म्हणजे एका दिवशी हा मग तुम्ही रात्रभर तिथं रहा दर्शन वगैरे करा रात्रभर रहा सकाळी फ्रेश व्हा मग सकाळी आपल्याला अजून कुठे निघायचं मग अजून निघायला दोनशे तीनशे किलोमीटर कुठे पुढे मग अजून तिथे पुढे आपण व्यवस्था करू हो हो शेगावला तर शेगावला व्यवस्था करू तिथे आहे सर्व हं हं बरं आहे ना शेगावला व्यवस्था होऊ होऊन जाईल आणि तिथून मग पुढे निघू जसजसं आपण हा सरळ मुक्काम आपण सं याला करू संभाजीनगर वगैरे नाहीतर मग संभाजीनगरला तुम्हाला किल्ला वगैरे बघता येईल

हो राहण्याची व्यवस्था आहे

उद्या नका येऊ परवा या उद्या मी बाहेरगावी आहे हां हां परवा या दुपारी या तुम्ही हा

ओ के